हां हॅलो निलेश मेकअप आर्टिस्ट बोलत आहे का हा सर मला एक्चुल्ली मेकअपचं विचारायचं होतं लाईक मला मेकअप करायचा आहे फोटोशूटसाठी सर मला दोन फोटोशूट करायचे आहेत एक ट्रॅडिशनल फोटोशूट करायचा आहे आणि एक वेस्टर्न फोटोशूट करायचा आहे

नाही मला स्वतःसाठी कर स्वतःसाठीच करायचा आहे पोर्टफोलिओ बनवायचा आहे हो हां मी नाही मी सध्या माझं करियर स्टार्ट करते मॉडेलिंमध्ये त्यांनी मला माझा पोर्टफोलिओ मागितला आहे हां

ठीक आहे हां हां

चालेल ठीक आहे सर म्हणजे धन्यवाद माहितीसाठी मी तुम्हाला कळवते एक दोन दिवसात चालेल हां ठीक आहे